सुरू करा राज्यातील सांस्कृतिक मूल्य म्हटलं तर सर्वांनी एकोप्याने राहणे सगळ्या ना बरोबर घेऊन जाणे आणि श्रद्धा म्हटलं तर आपले गणपती उत्सव नवरात्र उत्सव ह्याच्यात सगळ्यांना भाग सगळ्यांनी मिळून भाग घेऊन सगळे उत्सव साजरे करणे त्यात जैन लोक हिंदू लोक सगळ्या प्रकारची लोकं बरोबर घेऊन ते सण साजरे करणे